वर्तमानपत्रातील अग्रलेख आणि खेळाविषयीच्या बातम्यामध्ये मला अधिक आवड आहे त्याबाबत ब बातम्या वाचण्यास मला अधिक आवडते अग आणि तुम्हाला निवड करायला सांगितले तर ह्यामध्ये मी खेळाविषयी अधिक बोलू शकतो तसेच आध्यात्मिक चर्चासुद्धा मला करायला आवडते विशेषतः आपल्या धर्माच्या तत्वज्ञानविषयक जास्त चर्चा करणे मला विशेष आवडते तसेच अनेक धार्मिक विषयावर केली जाणारी चर्चा मी व त्यावरील लेख मी वाचण्यात मला विशेष आवड आहे म्हणून लोकसत्तामध्ये अशा प्रकारच्या बातम्या असतात